राज्याला भेट देत असताना पर्यटकांसाठी आगळेवेगळे किंवा आगळेवेगळे म्हणजे खूप वेगळ्या टाईपचे रिसोट असे भरपूर रिसोट महाराष्ट्र राज्यात आहे मुंबईच्या जवळच एक असे रिसोट आहे ज्याची फी तर खूप जास्त आहे पण त्या रिसोडवर गेल्यावर तुम्हाला एकदम फॉरेन फील येईल किंवा आपण फॉरेनला आलोय जमिनीच्या अंदर पर्वतांमध्ये जे रिसोट डिजाईन केलेले असून त्यामध्ये इंडोअर स्विमिंग पूलची व्यवस्था केलेली आहे आणि खूप छान ॲटमॉस्फियर आहे आणि अमरावतीपासून खूप जवळचे असे आगळेवेगळे रिसोट चे उदाहरण द्यायचं झालं तर चोकलधानी म्हणून नागपूरला अमरावती रोडवरच चोकलधानी म्हणून एक रिसोट आहे जिथे टोटली राजस्थानी फील आणि राजस्थानी थीम ठेवून त्यांनी ते रिसोट डेवलप केलेलं आहे तिथे राजस्थानी नृत्याचा आनंद घेण्यापासून तर टेंटमध्ये राहण्यापर्यंतची अतिउत्तम व्यवस्था तिथे केलेली आहे तिथे खाणं पिणं राजस्थानी थाली अवेलेबल आहे त्यानंतर तिथे ओरिजनल उंट आपल्याला पाहायला मिळेल राजस्थानसारखे तिथे पूर्ण फ्लोअरवर म्हणजे खाली जमिनीवर रेतीचे वाळवंट बनवले आहे आणि चोकलधानीमध्ये गेल्यावर आपल्याला असं वाटते की आपण एका मिनी राजस्थानला विजिट दिलेली आहे या प्रकारचा फील तिथे येतो